हॅलो आम्ही कॅब बुक केलेली होती पुण्याला जाण्याकरिता त्यांना दहाचा टायमिंग दिलेला होता पण अजूनपर्यंत कॅब आलेली नाही आहे खूप उशीर झालेला आहे तर आम्ही आत्ता आम्हाला कॅब नको आहे आम्हाला कॅब रद्द करायची आहे